विहिरीतून पाणी काढायचे आहे तर इलेक्ट्रिक मोटरसोबत पाईप जोडून मोटरीला विहिरीच्या तडेला एक खांब्याच्या आधारे घट्ट बांधून घ्यायची आणि वरून एक पाईप त्या आधारे इलेक्ट्रिकच्या साह्याने पंप सुरू करून विहिरीच्या बाहेर पाणी आणावे पंपाच्या साह्याने वापरीत घ्यावे